हॅलो कुठे हां हां हां हां हां हां हां चालेल ना चालेल ना पुण्याचे गणपती खूप छान असतात तिथे खूप मोठ्या याच्यामध्ये असतात पुण्यामुंबईचे गणपती तर दोन्ही ठिकाणी फिरू शकतो तसं अष्टविनायक पण दर्शन होऊन जातं आणि परत दगडूशेठचं मंदिर आहे लालबागचा राजा आहे मुंबईचा हां तर तिथे जाऊ शकतो आपण लालबागचा राजा वगैरे बघायला हो हो लागतात ना जर लवकर गेलं तर लागतेच ना लालबागचा सिद्धिविनायक आहे हो गर्दी असते पण लागतंच ना दर्शन करायचं म्हटलं तर लागेलच ना दगडुशेठचा गणपती तर छान असते डेकोरेशन हो हो हो आणि परत हे अष्टविनायक आहे अष्टविनायकला पण जाता येतं मग

नाही गर्दी असते तर मग गणपती तर तिथे जागोजागी असतात पण डेकोरेशन तिथलं खूप छान असते आणि ते हो हो हो परत मिरव हो मिरवला बाकी ठिकाणी पण राहते पण मुंबई पुण्याचे गणपती खूप पाहण्यालायक राहतात तिथे खूप म्हणजे खूप छान असतात ते तिथलं हो हो हो हो हो हो पुण्याला जायचं पुण्याला छान गणपतीचं दर्शन होते पूर्ण गणपती फिरणं होऊन जातं हो हो दगडूशेठ तर पुण्यालाच आहे आणि परत हो हो हो हो हो हो हो चालेल चल हो ठीक